हां सर बोला नं तर आता थोडी बरी आहे पण ते पोटामध्ये थोडं दुखूनच राहिलं

हो आराम वगैरे सुरू आहे पण थोडा ते त्रास होऊन राहिला पोटामध्ये हां हो ए हां त्या घेतल्या नं हो टॉनिक पण घेतलं ते हो आ आणखी यावं यावं लागेल का मग टॅब्लेट संपल्यावर यावं लागेल गा हो का हो जेवण वगैरे सुरू आहे तीन टाईम सुरू आहे आणि हात पाय पण थोडं दुखून राहिले

अच्छा हां हां बाकी ठीक आहे पण तेच पोटाचा जरा त्रास जास्तच होऊन राहिला तो डोकं वगैरे भणभण करून राहिलं नाक सर्दी वगैरे आहे हो हो काल गेलो होतो मित्रासोबत एकदा खायला बाहेर

काही पथ्य वगैरे आहे का सर हा ओके सर ठीक आहे हो हो सर व्यवस्थित हां सर ठीक आहे ठीक आहे